अन्य अन्य कोणत्या धर्माविषयी जर मला आकर्षण वाटते तर मला हिंदू धर्माबद्दल खूप आकर्षण वाटतं कारण की हिंदू धर्म हिंदू धर्मामध्ये खूप सारे सण साजरे केले जातात त्यामध्ये गणेश चतुर्थी असते नवरात्री असते दिवाळी असते अजून त्या वेळेस कसं असतं ह्या आणि रा र राम राम नवमी असते म्हणजे या टायमाला सगळेजणं एकत्र येतात एकत्र येतात आणि एकत्र आल्यामुळे सर्वांचे परिवार वगैरे सर्व एकत्र येऊन त्या म्हणजे एकत्र येऊन ते सण साजरे करत असतात आणि सर्व एकत्र आल्यामुळे एक वेगळीच आनंद आपल्याला कुटुंबामध्ये बघायला मिळतो त्यामुळे त्यामुळे मला हिंदू धर्म तर आवडतोच आणि हिंदू धर्मामध्ये कृष्ण जे आहे त्या कृष्णाचे जेवढे ग ग कृष्णाचे जेवढे विचार आहेत ते विचार आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात त्याने त्याचे काही त्यांचे काही ग्रंथ पण वगैरे आहेत वापस ग ग्रंथ पण आहेत रामायणामुळं आपल्याला जास्त आपल्याला बौद्धिक आव्हानं बघायला मिळतं रामायणाने त्याच्यासाठी काय केलं सी सीतेला त्यांनी क सीतेला त्यांनी कसं वाचवलं व कसा वनवास त्यांनी पूर्ण केला होता त्याचा वापस त्याच्यासाठी तो हनुमान किती हनुमान किती हे प्रामाणिक होता ते आपल्याला सर्व बघायला मिळतं दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये वापस आपण दिवाळी केव्हा साजरी करतो तर रामायणने रावणाला मारलं होतं तेव्हापासून ते दिवाळी साजरा करतो वापस गुढीपाडवा वगैरे आपण त्याच्यामुळेच साजरा करत असतो त्यामुळे मला हे हिंदू धर्मातील जे सण वगैरे असतात त्याच्यामुळे आणि त्यांची जी देव धर्म असतात त्याच्यामुळे मला एक बौद्धिक आव्हानं मिळायला मदत होते